महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये या भूमीची जी नांगरट झाली ती मूळ भागवत धर्माच्या विचारांनीच झाली त्यामुळे धर्मविचार हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत खोलवर रुजलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्या निमित्तानी सगळ्यात महत्त्वाचा विचार कुठला आला असेल तर तो संतांचा विचार आला संत कवी बंत कवी आणि तंत कवी या तीन वेगवेगळ्या कवींनी आपल्या आपल्या पद्धतीनी गीतरचना केली त्यातल्या संत कवींच्या वेगवेगळ्या रचना या समाज मनावर कायम प्रभाव टाकत राहिले मग कुठलाही अभंग असो म्हंडे आम्ही माझ्या आवडीचा अभंग म्हणाल तर विठूचा गजर हारिनामाचा झेंडा रोविला अत्यंत वारीच्या काळामध्ये गायली जाणारी ही रचना म्हणजे दिंडी चालत असताना ती मार्गक्रमण करत असताना अशा गतीचं भजन असावं लागतं की ज्याच्यावर एक विशिष्ट पावली करता येऊ शकते पावली म्हंडे दोन पायांमध्ये विशिष्ट अंतर घेऊन जे नृत्य केलं जातं वारकरी संप्रदायामध्ये नृत्य म्हंडे डान्स असा अशा अर्थानी घेऊन का बरं अगदीच म्हणजे जे नृत्य केले जातं त्याला पावली असं म्हणतात आणि अशी पावली खेळता येणं याच्यातलं एक छान गाणं म्हंडे विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला आट्यापाट्या हुतुतू डाव मांडीला आणि मग विठ्ठलाचं नामस्मरण करत करत त्या पांडुरंगाच्या आसक्तीनं त्याच्याकडे जायचं या ओढीनं वारकरी हा वारी करत असतो आणि वारी करत असताना जर मुखामध्ये नाम असेल तर पायाला एक विशिष्ट गती प्राप्त होते असा सांप्रदायातल्या सर्वांचा अनुभव आहे त्यामुळे अभंग रचना ही महाराष्ट्रामदे मंडे अभंग येत नाही एखादा असं महाराष्ट्रातला माणूस विरळा आहे असं म्हणावं लागतं त्यामुळे या गीत प्रकाराविषयी मंडे या गाण्याविषयी आणि एकतर चित्रपटांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभंग चित्रपटांमध्ये घेतलेले असल्यामुळे माणसाच्या तोंडामध्ये हे सहजपणे येऊ लागले आणि त्यामुळे या रचना सर्वांना सर्वश्रुत असं झाले